पहिले तर आर आरोग्याचीही तपासणी केली पाहिजे आरोग्यां वर लक्ष दिलं पाहिजे तसेच वृद्ध निवृ वृद्ध निवृत्त जी लोक असतात त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना कोणतीही त्रास न झाल्या पाहिजे आरोग्य सेवा सामाजिक आधार हे सर्व त्या लोकांना दिलं पाहिजे अकोला जिल्ह्यातील वृद्ध जनतेसमोर ही खूप मोठी आव्हाने असतात की त्यांच्याकडे कोणी लक्ष देणारं नसते त्यांची काहनी काळजी घेणारं नसते म्हणून हे सगळं आपल्याला ही सगळी उदाहरणे असतात आणि ही सगळं उदाहरणे वृद्ध व्यक्तींकडून त्यांची काळजी घेणे आणि त्यावर लक्ष देणे ही असते